माझा सर्वात आवडता खेळ आहे क्रिकेट कारण क्रिकेट हा मला तेव्हापासून आवडतो जेव्हापासून समजत ही नव्हतं लहानपणी मुलांसोबत जायचं कशीतरी बॅट बॉल वगैरे घ्यायची आणि कसंही ते त्यांच्या समोर उभं राहायचं आणि ते खेळायचं तर तसं करता करता एकाएकीच त्याच्यामध्ये एवढा रस निर्माण झाला की मला तो आवडायला लागला आणि म्हणून मी तेव्हा सुद्धा खेळतो आणि आजही खेळतो आणि टीवी जेव्हाही मॅच चालू झाली कोणतीही असू मग आणि कोणीही दिवशी असू मॅच चालू झाली की टीवी चालू करतो आणि जो बसतो त्या टीवीकडे तासन तास म्हणून क्रिकेट हा माझा कितीतरी चांगला आवडता खेळ आहे